आपण सर्वांनी मिळून चित्रपट मॅरेथॉनचे नियोजन केले होते पण आपण पाहायला हवे असलेले चित्रपट पहिल्या चित्रपटावर आपला मतभेद होत आहे त्यामुळे आपल्याला असं चित्रपट निवडावा लागेल जो सर्वांना आनंदादायी वाटेल त्यासाठी आपण प्रत्येकाच्या प्राधान्यांची यादी बनवूया आपण मला असं आपण आधी हलक्याफुलक्या नी मनोरंजक चित्रपटाने सुरुवात करू शकतो म्हणजे सर्वांचा मूड चांगला होईल त्यानंतर आपण ॲक्शन किंवा साहित साहसी चित्रपट पाहू शकतो जेणेकरून थोडा रोमांच वाढेल आणि शेवटी एका हलक्या कॉमेडी किंवा कौटुंबिक चित्रपटाने मॅरेथॉन संपवू शकतो जेणेकरून सगळे आनंदी वातावरण राहील चित्रपट निवडण्यासाठी आपण सर्वांनी प्रत्येकी एक चित्रपट सुचवावा नंतर मतदान करूया नेटफ्लिक्स किंवा एम आय एम डी बीवर सारख्या रे सगळ्यात उ जास्त रेटिंग असलेला चित्रपट निवडून त्याचा एकत्र ट्रेल पाहून त्यावर निर्णय घेऊया मी सुचवते की आपण मॅरेथॉनची सुरुवात एक कॉमेडी आणि हा करू जेणेकरून सगळ्यांचा मूड चांगला राहील त्या त्यानंतर आपण मतदान करून दुसरा पट चित्रपट निवडू ठरवू शकतो हे माझं मत आहे अंद तुम्ही तुमचे मत सांगा